मी ऑनलाईन ओप्पोचा मोबाईल ऑर्डर केला होता त्याची साउंड सिस्टीम छान होती त्याचं बॅगग्राऊंड फ्युचर्स वगैरे आणि स्क्रीन कलर त्याचा कॅमेरा क्वालिटी आणि स्टोरेज पण खूप जास्त होती रॅम वगैरे खूप छान होता मोबाईल असा खराब नसल्यासारखाच होता एक आणि त्याचा हँग वगैरे किंवा असं लवकर खराब झाला वा असं काहीच नव्हतं चार्जिंग पण च चार्जिंग कनेक्टर पण छान होता त्याचा आणि सगळं काही त्याचं आवडलेला मला आणि ऑनलाईनवरूनच केलेला ऑर्डर आणि तो पण खूप छान प्रोडक्ट निघाला मोबाईलमधला